ओलामधून प्रकाश सर बोलत आहेत का प्रकाश सर नमस्कार मी अंशू बोलते आहे मला आणि माझ्या परिवाराला यवतमाळवरून नागपूरला जायचं आहे एकोणवीस तारखेला सकाळी नऊ वाजता टोटल आम्ही चारजणं राहणार आहोत तर तुम्ही मला त्यासाठी मला गाडी बुक करायची होती माझा पत्ता जो आहे तो आहे टेलिफोन एक्स्चेंज चौक यवतमाळ याठिकाणी सकाळी नऊ वाजता यायचं आहे तर ही गाडी बुक करून तुम्ही मला सांगा धन्यवाद